मी योगा करण्यामध्ये हळूहळू थोड्या थोड्या व रोज दोन दोन दोन दोन योगाचे प्रकार करत गेले त्यामुळे माझ्या शारिरीकदृष्ट्या मला स्ट्राँग बनवत गेल्या त्या माध्यमातून मी पुढे पुढे योगाचे प्रकार वाढवत गेले त्यामुळे योगापासून मला माझ्या शारिरीकदृष्ट्यांमध्ये चांगलाच प्रगाळजून माझ्या तब्येतीतसुद्धा सुधारणा झालेली आहे जसे जास्त बी पी शुगर वगैरे ह्या गोष्टी सगळ्या माझ्या कंट्रोलमध्ये करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मला योगाचा हा चांगलाच प्रकार म्हणजे हळूहळू वाढवता वाढवता मला आता योगामुळे योगा मी चांगल्या प्रकारे करू शकते आणि त्यामध्ये मी चांगला वेळ ते सुद्धा देऊ शकते